दिवाळी दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा सण आहे दिवाळी माझा सगळ्यात आवडता सण आहे दिवाळी म्हटलं की त्याच्यात फटाके फराळ डेकोरेशन्स घराला कलर मारणं हे सगळं येतंत दिवाळीच्या फराळामध्ये जसे लाडू झाले चिवडा झाला शेव झाले अशी काही खाद्यपदार्थ नवीननवीन बनतात पण ते खूप छा चांगलं वाटते इकडेतिकडे च चारीकडे म्हणजे अशी खुशीचा माहोल असते लाइटिंग असतात कोणी दिवे लावतात तर कुणी रांगोळी काढतानी दिसते कोणी घर सजवतानी दिसते तर कोणी असं कलर मारतानी दिसते कोणी सडा टाकतानी दिसते तर असं म्हणजे खूप छानछान अशी मला तर असं वाटते की नाही बा आता हा सण म्हणजे सणासारखा वाटतो बाकीचे सण तर असेच येतात न जातात पण दिवाळी म्हटलं की हा सण एक खूपच छान आणि खूप म्हणजे चांगला सण आहे